मी मागवलेलं जॅकेट खूप सुंदर होतं त्याच कलर व त्याची डिझाईन एक नंबर होती बारकी नक्षी काम होतं त्यावर ते ही खूप सुंदर क्वालिटीचं होतं चैन असेल त्याचं प्रोडक्ट असेल ती कंपनी असेल खूप चांगले क्वाॉलिटीचं व कंपनीचं माल प्रोडक्शन बाहेर आउटलेट करतात त्यामुळे स्वस्तात स्वस्त व परवडणारे असल्याने भरपूर लोकांचा प्रतिसाद व त्याची क्वालिटी असल्याने खूप लोकांत नावपण आहे त्या जॅकेटची